विज्ञान आणि तंत्रजे लोको लोकांना साटीच्या आजाराचा अभ्यास करणारे जे एक अशी मदत केली तर अशी कोरोनाकाळामध्ये म्हणजे लॉकडाउन असल्यामुळे आपण कुठूनच म्हणजे त्यांच्या याच्याबद्दल माहिती घेऊ शकत नव्हतो मोबाईलच्या माध्यमातून कम्प्युटर्सच्या माध्यमातून त्यांना प्रिंटच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत माहिती पुरवीत त असल्याचा अभ्यास केला आहे तसेच डिजिटल म्हटले तर आपण मोबाईल मोबाईल हा एवढा पुढे गेला आहे की त्याच्यातून सगळे आपण हे करू शकतो आणि फायदे तोटे म्हटलं फायदा म्हटलं तर फायदे जग एका कोपऱ्यात बसून आपण जगातील प्रत्येक सिच्युएशनची माहिती घेऊ शकतो अन तोटे म्हटले तर डोळ्यांवर परिणाम आहे सतत मोबाईलचा वापर करणे क कम्प्युटरचा वापर करणे आणि मग ते कसं गैरवापर होत जातो